महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्य म्हणजेच लावणी लावणी ही खूप सुप्रसिद्ध आहे त्यामुळे ही लावणी ही सर्व ठिकाणी सादर केली जाते त्यामध्ये नर्तकी पारंपरिक पोशाख म्हणजेच नऊवारी साडी नऊवारी साडीमधील काष्टा हा एक प्रकार आहे तो परिधान केला जातो पारंपरिक दागिन्यामध्ये अंगठी कंबरपट्टा नथ चंद्रकोर घुंगरू बाजूबंद बांगड्या कंठिहार चंद्रहार कानातले हे सर्व नर्तकी परिधान करते लावणी सादर करण्याच्या वेळी ते पहायला मला खूप आवडते आणि ते परिधान करायलाही मला खूप आवडते लावणी हा प्रकार रातील सर्व पोशाख मी सुद्धा परिधान केले आहेत मला ते दागिने परत परत परिधान करायला खूप आवडती